नमस्कार आज आम्ही अनेक सण साजरे करतो अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यानिमित्ताने आम्ही आयोजित करतो आणि हे कार्यक्रम ज्या वेळेला साजरे करतो त्यावेळेला एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी दिसून येतो आता मी माझ्या गावचंच सांगेन की त्या ठिकाणी पूर्वी गणपती बसवला जायचा दीड दिवसाचा गणपती असायचा आणि तो गणपती झाला की त्याकडचा कार्यक्रम संपला आणि त्यामुळे लोक फक्त तेवढ्याच पुरतं दर्शनासाठी येणं आणि परत कधीही फिरक न फिरकणं असं व्हायचं पण आता आम्ही थोडासा त्यामध्ये बदल केला आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे त्यांचीच मुलं ज्या वेळेला त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात मग ती कार्यक्रम कशी करतात कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवतात हे बघण्यासाठी पालकवर्गसुद्धा आज त्या ठिकाणी उ उपस्थित राहतो आणि त्यामुळे काय झालं आहे आज हा गणेशोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो म्हणजे पूर्वी आम्ही एखादा प्रसंग तुम्हाला सांगू शकतो की एक असा प्रसंग घडला होता की गणपतीचाच काळ होता आणि त्यावेळेला गावामध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच वेळेला एका गा घरी घरातील मुलगा मामाकडे होता पण त्या मामाकडे त्याला राहायचं नव्हतं का तर त्याला त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा होता आणि त्याच्यामुळे तो दरवर्षी जाणारा मामाकडे तो त्यावर्षी न जाण्यासाठी प्रयत्न करत होता रडत होता म्हणजे हा एक आनंदाचा आणि एक जाणीवपूर्वक जागृतीचा हा प्रसंग मला आठवतो आहे आणि आज सणाच्या दिवशी आम्ही काय करतो तर सगळेजण त्या ठिकाणी येतो आणि अजूनही आमच्या गावात एक गाव एक गणपती हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो